हा पु ल देशपांडेची मी बरीच पुस्तकं वाचली पण तरी पण त्यामधला व्यक्ती आणि वल्ली या या पुस्तकामधली जेव्हा मी नारायण नावाचं पत्र वाचलं किंवा नारायण असेल किंवा अंतुबर्वा असेल किंवा अशी बरीच पात्र आहेत की ज्याच्यामध्ये विनोद ज्या पद्धतीनं केला जातो आता पु ल देशपांडेची जी विनोदनिर्मितीची जी प्रक्रिया आहेत ती मानवी जीवनातील विसंगती शोधून काढून विसंगती शोधून काढून किंवा एखाद्याच्या बोलण्याच्या लकबी आहेत आणि लकबीमुळेही सुद्धा विनोदनिर्मिती होऊ शकते ही जी प्रक्रिया आहे ती पुलंनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातून साधलेली आहे तसं आता मी पुस्तकांबद्दल बोललो तर ती व्यक्ती आणि वल्ली असेल अपूर्वाई असेल किंवा त्यांची काही नाटकं असतील त्या नाटकांमध्ये पण तुझं आहे तुजपाशी अशी बरीच गोष्टी आहेत काी ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्याची जी विनोदनिर्मिती आहे त्यानी आपल्याला हसतांना आणि ह हसतांना किंवा आपला ती त्यातले जे विनोद आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना सांगण्यात आपल्याला मजा येते स्वतःलाही तर असं आपण पु ल देशपांडेबद्दल बोलू शकतो